नोकरी आणि करिअरसाठी शक्यतो आम्ही तर गोवरमेंट जॉब शोधत आहो त्याचबरोबर जर लवकरात लवकर गोवरमेंट मग ते स्टेट गवरमेंट किंवा सेंट्रल गवरमेंट असो कुठलं पण जॉबच्या शोधामधे आहो पण ते नाहीच भेटलं तर मग ॲक्रीकल्चर म्हणून मध्ये आपलं काही भविष्य होऊ शकतं का किंवा कुठलं छोटं स्टार्टअप वगैरे करू शकतो का जेणेकरून सेंट्रल गवरमेंटचं जे काही सुविधा आहेत त्याचा उपयोग भेटून काही पैसे वगैरे लोन वगैरे जर भेटलं त्यातून कुठला दुसरा कुठला बिझनेस वगैरे करू शकतो का कारण की इकडे प्रत्येक गोष्टीसाठी जर स्कोप आहे त्यात काही विषयच नाही आहे साधं आमच्या इकडे जर एक विचार केला तर पा पाणीपुरीचं जे काही व्यवसाय आहे पाणीपुरीचा व्यवसाय दिवसामध्ये दोन अडीच हजार रुपये आरामात कमवू शकतो म्हणजे महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपये शुद्ध प्रॉफिट तर कमावू शकतो पण त्याच्यासाठी थोडंसं साठ सत्तर हजार भांडवल जे केंद्र सरकारचे जे काही आहे त्यामधनं मिळालं तर फारच चांगलं आणि त्याचबरोबर सोबत जे वे वेंडर्स आहेत त्याच्या माध्यमातून पण काही करू शकतो का त्याच्यासाठी पण सरकारचं जे काही ईश लोन वगैरे मिळते त्याच्यासाठी आम्ही ॲप्लाय करत राहतो पण त्याचबरोबर जर करिअर म्हणून विषय जर केला तर शुद्ध जर नोकरी जर मिळाली स्टेट गवरमेंटची असो किंवा सेंट्रल गवरमेंटची त्यामध्ये जास्त प्राधान्य देण्यात येते आणि ते जर नसलं तर मग दुसरं म्हणून कुठलं तरी एखादा व्यवसाय आणि तिसरा व्यवसाय जर विचार करतो तर मग ते शेतीसंबंधी किंवा शेतीच्या बाबतीत असा आम्ही व्यवसाय करतो जसं मी म्हटलंय की भांडवल जर असलं तर कुठला पण एखादा व्यवसाय टाकून ते म्हणणं आपण मोठी एखादी एम आय डी सी मध्ये जागा वगैरे घेऊन तिथनं प्लाट वगैरे करून काम करू शकतो किंवा त्यामध्ये प्लॉटिंग जे पाडले आहेत त्याच्यामधून गोडाऊन वगैरे आपण काढलं तरी गोडाऊनच्या माध्यमातून पण खूप सारं मोठं इनकम करू शकतो पण शक्यतो जसं आता गोडाऊनसाठी खूप मोठे पैसे वगैरे लागतात पण जर पन्नास साठ हजार जसं की आता सेंट्रल गवरमेंटच लोनमधून जर मिळतात तिथनं एक पाणीपुरी किंवा हॅण्डमेडचे चप्पल वगैरे असतात हॅण्डमेड दुसरं काही असते त्याच्या म्हणून पण करिअर म्हणून एक करतं पण प्रामुख्यानं जे मुख्य आमचे जे ध्येय राहते इकडल्या लोकांचं ते असतं की कुठल्या पण एखादी पोलीस भरती किंवा आर्मीची भरती किंवा कुठली पण एखादी सरकारी जॉब वगैरे लागला तर फारच चांगलं